मी आज दुपारी दोन वाजता एक उबेर कॅब बुक केली होती धामनी ते कारंजा मी कारंजात गुलाम चौकामध्ये उतरलो तिथे उतरल्यावर मला माहीत पडलं की माझं पाकीट माझ्यापाशी नाही आहे मी ते कॅबमध्ये माझं पाकीट पडलं आहे त्यामुळे मी त्या कॅब ड्रायव्हरला कॉल केला आणि त्याला सांगितलं की माझं पाकीट तुमच्या कॅबमध्ये पडलेलं आहे त्यानंही रिकन्फर्म करायसाठी गाडीत कॅब पाहिलं हे पाकिट पाहिलं त्याला सापडल्यावर त्याला मी सांगितलं की भाऊ तुम्ही वापस येऊन देऊ शकता का ते म्हणे भाऊ मला एक पॅसेंजर सापडलेला आहे त्याला त्याच्या ठिकाणावर पोहोचवून मी तुम्हाला किंवा वापस आणून देऊ शकतो या ह्या ठिकाणावर तुम्ही येऊन तुमचा पाकीट घेऊन जा तर माझ्यापाशीबी समय नाही होता और त्यांच्यापाशीही नाही होता तर आम्ही दोघांनी ठरवलं का बा जेव्हा तुमच्यापाशी असन तुम्ही तुम्ही तुमचा पॅसेंजर जेव्हा तुमचं काम फ्री होईल तर मला फोन करा माझं काम फ्री असेल तर मी तुम्हाला कॉल करतो तो आमचा एक मेळ बसला तो ते मला एक गांधी चौकामध्ये भेटले तिथे जाऊन मी माझं पाकीट कलेक्ट केलं और त्यांना थँक्स म्हणून तिथून निघून गेलो